मी फ्लिपकार्टवरून युवौन कंपनीचा हेडफोन ऑर्डर केलाय बट ते बट ते थोडंफार चांगलं नाही साऊंड सिस्टीम नाही देत आहे आणि त्यामध्ये जास्त जास्त क्लियर आवाज येत नाही आहे आणि ते मला सांगितले गेले की बा त्याचा बॅटरी बॅकअप थोडा चांगला आहे बट ते मला दोन दोन घंटेनी चार्जिंगला लावावा लागत आहे आणि त्यामुळे मी तुम्हालास तुम्हास म्हणत आहे की ते मोबाईल तुम्ही ते हेडफोन तुम्ही नका घेऊ